जसा मुख्य सण दिवाळी आहे होळी आहे संक्रांत आहे पोळा आहे असे बरेचसे सण आहेत जसे दिवाळीला घरोघरी दिवे लावतात चारपाच दिवस कंटिन्यू सकाळ संध्याकाळ प्रत्येकाला अंघोळीच्या पहिले उटणे लावतात फटाके फोडतात दिवाळीच्या दिवशी पैशांची पूजा करतात लक्ष्मी पूजन म्हणतात त्यानंतर होळीला प्रत्येक एरियामध्ये ह्या ह्या एरिया एका एरियामधून एक अशी होळी लाकडं जमा करून होळी पेटवतात त्या होळीची पूजन करतात गाठी वाटतात लहान लेकराला एकमेकाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते त्याला एकमेकांना रंग लावतात एकमेकाना नातेवाईकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतात एकमेकांना रंग लावतात तर असे काही आहे संक्रांतीला महिलांचा सण असतो हळदी कुंकवाचा सण असतो एकमेकींना आपापल्या घरी बोलावून हळद कुंकू लावून त्यांना वाण दिले जाते तर हे एक परंपरा पूर्वीपासून चाललेली आहे आणि एक संस्कृती पण आपली आली आणि तसेच आपले इथे गणपती नवरात्र ह्याचेपण सुद्धा प्रोग्रॅम होतात हे नऊ दिवस नवरात्र चालतात दहा दिवस गणपती चालतात नवरात्रात नऊ दिवस देवीचे म्हणलं तर महिलांना खूप सम्मान दिले जाते आणि वेगवेगळ्या रूपाने कोणी आपापल्या सोयीने महाप्रसाद वाटप दानधर्म असे करत असतात तर असे काही परंपरा आणि संस्कृती आमच्या यवतमाळमधली आहे